धन्यवाद ड्रायवरसाहेब मी आपल्या या शहरामध्ये नवीन होतो मला या शहरातील रस्ते वगैरे काही माहीत नव्हते पण तुम्हाला सांगितलेल्या अॅड्रेसवर तुम्ही मला त्या ठिकाणी योग्यरीत्या पोहचून दिले मला या शहरामध्ये काही रस्ते माहीत नसतानाही आणि नवीन बाकी ड्राइवरची विचार केला तर ते इकडून तिकडून फिरवून नेतात पण आपण मला त्या तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर योग्यरीत्या मला पोहचून दिलं आणि जो जो अॅड्रेस आहे मला त्या अॅड्रेसपर्यंत आपण योग्यरीत्या पोहचून दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमच्या या ड्रायविंगबद्दल खूपच मी समाधानी आहे आणि तुम्ही जास्त वेळ न घेता मला ठरलेल्या वेळेतच तुम्ही तेथे पोहचून दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही ठरवलेल्या भाड्यामध्ये हे शंभर रुपये एक जास्तीचं तुमचं बक्षीस म्हणून मी तुम्हाला देत आहे धन्यवाद